आज मॅडम कोबी आहे नंतर फ्लॉवर आहे गाजर आहेत काकडी आहे मिरची आहे आणि आज गावठी भाजीसुद्धा आहे त्याच्यामध्ये पालक आहे अजून मेथी आहे शेपू नाही आहे आज नाही आहे ॲवेलेबल ना मार्केटमध्ये ॲवेलेबल नाही सध्या मॅडम ते उद्या परवाकडे येईल फ्लॉवर आज वीसला पाव तीसला अर्धा कोबी पण वीसला पाव तीसला अर्धा आहे मॅडम टोमॅटो आज तीस रूपये किलो आहे

कमी नाही मॅडम होऊ शकत आज भाजी भाव जाम हो मॅडम पण आता भाव तव तसा मार्केटला भाव जास्त आहे ना कांदे आहेत ना शंबर रुपये किलो आहेत हो बटाटे पण आहेत कांदा आहे शंबरला किलो आणि बटाटे आहेत ऐंशीला किलो नाही नाही मॅडम भाजीच आहे फक्त सुकी मच्छी संपलं आहे हो पण संपली आहे सध्या भाजी तुम्हाला आता हो भाजी सध्या एवढी ॲव आहे कांदे अजून काय पॅक करू मॅडम अजून ता फ्लॉवर आहे शिमला आहे त्याच्यानंतर फरसबी आहे गाजर आहेत वीसला किलो आहे वीसला किलो आहेत

हो मार्केटला जाम भाव आहे मॅडम नारळ आहेत पण सोललेले नाही आहेत शहाळी आहेत चाळीसला आहे एक तुम्हाला पस्तीसला देतो करून नाही नाही नाही शहाळं महाग आहे मॅडम नारळ वीस रुपये असते शहाळं आहे माझ्याकडं हां मग नारळ आहेत अठरा रुपयेवाला आहे आणि एक वीसवाला आहे ठीक आहे ठीक आहे अजून काय लागेल हो कोथिंबीर किती टाकू हो हो आहे ही आहे जोडी आहे वीसवाली आहे तीसवाली आहे चालेल पाठवतो अजून काय एवढीच आहे सध्या आज मॅडम एवढीच आहे

मटार नाही आज मॅडम एवढीच आहे भाजी हां चालेल मग ये ठीक आहे पॅक करतो मॅडम पाठवतो तुम्हाला हां हो चालेल चालेल हो ठीक आहे ठीक आहे